धावण्याच्या सर्वोच्च विक्रम बोल बोलण्याबद्दल ठरलं तर मी दोनशे किलोमीटर्स धावलो आहे हाच माझा सर्वाचिक विक्रम आहे मी दोनशे किलोमीटर माझ्या शाळेसाठी धावलो आहे आणि ती स्पर्धा मी जितलीय हा माझा आता आतापर्यंतचा सर्वाचिक विक्रम आहे दोनशे किलोमीटर इतका याबद्दल मी एवढंच बोलू इच्छित आओ धन्यवाद